भेट देण्यासाठी मला आपली जी देवस्थाने आहेत तीच आवडतात जसं इथून जवळच म्हटलं तर शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर आहे किंवा अक्कलकोटचं मंदिर आहे शिर्डी आहे साईबाबांचं मंदिर शनिशिंगणापूर तिथून जवळ आहे त्यानंतर आपलं जेजुरीचा खंडोबा आहे तुळजापूरची आई भवानी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आई आहे वणीची देवी आहे सप्तशृंगी माता तर अशा ठिकाणी मला जायला आवडतं कारण तिथे गेल्यावर मन एकदम प्रसन्न होतं आपण आपले जे ताणतणाव आहोत आहेत आपल्या जीवनातले ते सगळे विसरून जातो तिथे गे गेल्याने भक्ती मध्ये आपण लीन होऊन जातो हा त्याच्यानंतर पंढरपूरला जायला पण आवडतं पायी वारी करायला आवडते वारीमध्ये एक वेगळाच संचार आपल्या अंगामध्ये भरतो तर अशीच ठिकाणं मला आवडतात कारण तिथे गेल्यावर माझं मन नेहमीच प्रसन्न होतं